आवाज सहजपणे वळावा यासाठी मी मग अलंकारांचा रियाज करते याच्यातही साध्या अलंकारांपासनं मग चमत्कृतीपूर्ण आणि मोठ्या मोठ्या फ्रेझेस असलेले अलंकार असे असा मी रियाज करते आणि त्याच्या नंतर मग विलंबित गतीतल्या बंदिशी आणि मग द्रुत गै द्रुत लयीतल्या बंदिशी असा मी रियाज करते मला सुगम संगीत गायला जास्त आवडतं त्यामुळे हा सगळा रियाज झाल्यानंतर मी जेव्हा सुगम संगीत गाते तर त्यावेळेला मला हे खूप जाणवतं की आवाज एकदा तयार झाल्यानंतर तो खूप सहजपणे वळतो आणि सहजपणे व उंच स्वरातले उंच उंच स्वर सहजपणे लागतात विना कष्ट लागतात तर त्यामुळे गाण्याची मजा घेता येते मला साधारण उंच स्वर लावताना कधी कधी थोडं जड जातं आणि माझा साधारण स्वभाव जो आहे तो संथ लयीतली किंवा दुःखी भाव दर्शवणारी अशी गाणी गाण्याचा आहे किंवा भावपूर्ण गाणी गाण्याचा आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जर मला कुठली नृत्याचा नृत्य असलेली गाणी किंवा खूप आनंदी भाव असलेली गाणी किंवा खूप उडत्या चालीची गाणी अशी जर मला गायला सांगितली तर कदाचित ती मला तो भाव व्यक्त करायला थोडा अवघड जातो असं मला वाटतं